भटकंती हा मुळात माझा आवडता विषय त्यामुळे कुठेही भटकायला मला फार आवडतं मग कधी पर्वतरांगात जा हिमालयाच्या किंवा दूरदूर जंगलांमध्ये जा त्याच्यानंतर समुद्रकिनारे किनारे तर अगदी माझे आवडतेच आहेत दूरपर्यंत लांबपर्यंत जेव्हा क्षितीज दिसतं आणि त्या क्षितीजावरचा सूर्यास्त बघायला फार मजा येते महाबळेश्वरचा सूर्यास्त हा सगळ्यात छान मला वाटतो कारण तो क्षितिजावरच बुडतो बर्फाच्छादित प्र हिमालय प्रदेश आहे आपला त्या प्रदेशामध्ये त्यात प्रदेशाचं सौंदर्य खूपच वेगळं आहे तिथे तुम्हाला जेव्हा बर्फ नसेल त्या वेळेला उघडेबोडके डोंगर दिसतात पण त्या डोंगरांमध्ये सुद्धा एक प्रकारचं सौंदर्य आहे त्या डोंगरांना बर्फ पडून पडून वेगवेगळे आकार आलेले आहेत तुमच्या नजरेने ते आकार तुम्हाला टिपता आले पाइजेत तुम्ही जेव्हा जंगलामध्ये जाता तेव्हा जंगलात तर फारच सुंदर वातावरण असतं एकतर असं कोजी कोजी वातावरण असतं की ज्या वातावरणात कुंद धुंद वातावरणात एक प्रकारचा झाडांचा वास तुम्हाला येत असतो आणि निसर्गाच्या खूप जवळ तुम्ही गेलेले असता त्या जंगलामध्ये अत्यंत वेगवेगळे पक्षी तुम्हाला बघायला मिळतात नाना तऱ्हेचे पक्षी त्यांचे वेगवेगळे आवाज त्यांचे आकार रंग रूप त्यांचं एकमेकांना खुणावणं अहो तुम्हाला गंमत सांगते वाघ जर का कुठे जवळपास असेल ना तर हे पक्षी कॉलिंग करतात त्या जवळपास जे प्राणी आहेत त्या प्राण्यांना सूचना देतात की तुम्ही इथून पळून जा वाघ आला आहे काय निसर्गाची किमया आहे माणूससुद्धा माणसाला मदत करायला धजत नाही तर हे प्राणी पक्षी एकमेकांना इतके मदत करतात आश्चर्य वाटतं पाहून खूपच छान मला याबद्दल खूप खूप खूप बोलायला आवडेल कारण सगळीकडेच आनंद आहे पर्वत म्हणू नका जंगलं म्हणू नका समुद्रकिनारे म्हणू नका सगळीकडेच आनंदीआनंद आहे समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही गेलात तर लाटांच्या गाजा नुसत्या ऐकण्यामध्ये आपण धन्यता मानतो त्या वाळूवर रेघोट्या ओढत बसावं आणि खूप छान त्या लाटांचा आवाज ऐकत राहावा त्या लाटांमधून एक प्रकारचा नाद निर्माण होतो आणि जणूकाही आपली समाधी लागते इतक्या शांतपणे आपण त्या समुद्राचा आवाज ऐकू शकतो निश्चितपणे पर्यटन किंवा सहल किंवा आपण जे काय कुठे भटकंती करतो ती निश्चितच चांगली आणि छान असते